तुम्ही कुठून आला आहात तुमच्याकडे तुमचे वाहन आहे का मी तुम्हाला आमच्या आजूबाजूच्या पर्यटन स्थळाची थोडी माहिती देते त्यानुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठे जायचं आहे इथे एक पंचवीस तीस किलोमीटरच्या अंतरावर तुळजा भवानी मंदिर आहे व इथं जवळचं हाथल्या देवीचं देखील मंदिर आहे तर तुम्हाला पावसाळ्याचे दिवस दिवसात निसर्ग सौंदर्य अनुभवायचे असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता ते नसेल तर तुम्हाला जर फिरण्यासाठी जायचं असेल तर लेण्या आहेत किंवा रामलिंग मंदिर मंदिर देखील आहे मग तुम्ही तिथे देखील जाऊ शकता तर तुम्ही इथे जर देवस्थानाच्या दर्शनासाठी आला असाल तर तुळजा भवनी तुळजा भवानीचं मंदिर उत्तम राहील दर्शनासाठी हो मंदिराच्या आजूबाजूला बरेच हॉटेल्स आहेत तिथे तुम्ही जर तुम्हाला राहायचं असेल दोन तीन दिवसासाठी तर तुम्ही राहू राहू देखील शकाल तिथं तुम्हा लोकलचं जेवण देखील मिळेल भरपूर हॉटेल्स आहेत जर हो दोन दिवस आम्ही कंटिन्यूअससोबत राहू तुमचे एक दिवसाचे चार्ज म्हणजे सातशे ते आठशे रुपये होतील दोन्ही दिवसाचं मिळून जर तुम्ही दोन्ही दिवसाचं पॅकेज घेतलं तर त ते दीड हजार तरी पडेल